माझे व्यक्तिगत ध्येयांमध्ये माझे असे दोन ध्येय आहेत त्यामध्ये पहिलं ध्येय असं की पोलीस होणे त्यासाठी मी येत्या दोन तीन वर्षांपासून प्रयत्न करत आहे त्या त्या पोलीस कॉन्स्टेबल आत्तातरी व्हायचं आहे मला त्यानंतर पुढं पी एस आय वगैरे एक्झाम देऊन पुढच्या पोष्ट पण मिळवता येतील आणि त्यासाठी मला माझे आजोबा उत म्हणजे उत्तेजन आजोबांकडून उत्तेजन मिळते तेदेखील डी वाय एस पी आहेत त्यामुळे आणि तसे दुसरे ध्येय म्हणजे मी आता एम सी ए करत आहे त्यातून चांगला जॉब मिळवणे हेदेखील जर प प्रथम ध्येय जर ॲचिव्ह झालं नाही तर दुसरं ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मी